भारतात रोजगाराची संधी उपलब्ध लोकसंख्येनुसार तशी कमी आहे त्यामुळे बेकारी मोठ्या प्रमाणात दिसून येते ज्या प्रमाणात तरुणांकडे कौशल्य आहे त्या प्रमाणात नोकरीची उपलब्धता दिसून येत नाही आत्ताच्या जगामध्ये तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारची संधी उपलब्ध आहे परंतु तशा प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय ही ग्रामीण भागात नसल्यामुळे त्या ठिकाणच्या तरुणांना ह्या नव्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध नाही तसेच ज्या प्रकारचे प्रशिक्षण तरुणांकडे आहे तशा प्रकारच्या उद्योगधंद्यांची निर्मिती आपल्याकडे केली जात नाही शहरांमध्ये सर्व प्रकारची आर्थिक सत्ता असल्यामुळे तशा प्रकारची कार्यालये ही शहरामध्ये आहेत खेड्यातील मुलांना शहराकडे येऊन या संधीचा फायदा घेणे अवघड जाते कारण राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या सोयीची ह्या ठिकाणी फार मोठी अबाळ आहे किंवा आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही म्हणून रोजगारासाठी स्वयंपूर्ण खेडी किंवा गाव निर्माण करण्याची गांधीजींची जी कल्पना होती तीच फार महत्त्वाची ठरू शकते